हां बोला हां हां बोला ना नमस्कार हो हो फुलाचं दुकान आहे ना आपलं मोठं दुकान आहे काही शेतातले पण आहे आणि काही बाहेरून पण बोलावतो गुलाब आहे आपल्या इथे एक पाकळीचा गुलाब येते आणि ए गठ्ठा गठ्ठा गुलाब येते त्याला सेंट नसते पण तो असा पॅक असते आलं आलंल वगैरे त्याच्या पाकळ्या नाही पडत हो कलर पण आहे ना पिवळा पिवळा आहे लाल आहे पांढरा आहे पाकळी गुलाब आपण नव्वद रुपये किलो देतो सध्या आता अस्टर आहे च चाळीस रुपये आ निशिगंधा लिली पण आहे ना हो हो त ते प प्रत्येक दिवशी वेग हां वेगवेगळे कलर असते ते हां हां हो हां ते गाडी सजवणं पूर्ण तर गाडी कोणती आहे आपली दादा

हा तर टॅक्टरला सजवायचे आपण सहा हजार रुपये घेतो आणि इथं छोटा हत्ती आहे ना म्हणतात त्याला सजवायचे आपण साडेतीन हजार रुपये घेतो हां एकदम ताजी आहे फुलं

नाही नाही नाही तुम्हाला तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळंल फक्त आम्ही पेट हा हा फक्त पेट्रोलिंगचा चार्ज घेतो आम्ही शंभर दोनशे रुपये जे लागते ते हो बुके पण मिळते ना हो नाही आपण कसं आहे पूर्ण काम तर मी एकटा करू नाही शकणार माणसं लागतात आपल्या कामावर

मी राहीन ना सोबत त्यांच्या मी सोबत राहील ना त्यांच्या हा बरोबर आहे ना असे न नऊ दिवसाचे न हां बरोबर आहे ना नऊ दिवसाचे नऊ कलर जे असते की नाही त्या कलरमध्ये कलरमे तुम्हाला सजावट करून मिळेल हो हो हो हो नाही नाही बरोबर आहे ना म्हणजे गजरे आम्ही गजरे फ्री देत असतो आम्ही हो

हा असं समोर तोरण लावायचं ना दाराला हा हा हा मंदिराची सजावट करायची आहे ना समद्या फुलांना हा हां करून देईन ना सर्व करून देईन काही विषय नाही हो हो हो ठीक आहे ठीक आहे हो हो पहिले पन्नास आ डिस्काउण दिले ना पहिले पन्नास टक्के पेमे ॲडवान देऊन देजा आणि ब आणि बाकीचं तुम्हाला काम पसंद आल्यावर जेवढे पैसे द्याल तेवढे आम्ही घ्यायला तयार आहे असं काही विषय नाही आहे

हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अंज ठीक आहे बुके पाठवून देऊ ना आपण चालेल चालेल ठीक आहे बोला ना

नाही मग इकडचं हीक नाही तसं नाही करू शकत ना आमचं इकडचा धंदा बंद पडते ना मग हां हां हां ठीक आहे ठीक आहे सांगा ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल हो हो हाच नंबर आहे माझा ठीक ठीक हो हो हो पाठवतो पाठवतो ठीक ठीक हो हो